हॅलो हां कोणते कोणत्या प्रकारचे बुक्स हवे होते मॅडम तुम्हाला हो हो सरके हो हो आहे ते हो पुरी शर्मा पठानिया या यांचं प्रिंसिपल ऑफ फिजिकल केमिट्री आणि त्याचबरोबर लेडर यांचं फिजिकल केमिस्ट्रीचं पण पुस्तक आमच्याकडे अवेलेबल आहे तर तुम्हाला ते पण पाहिजे का ओके ठीक आहे अजून रेफ्रन्स बुकमध्ये सध्या ऑरगॅनिक अँड इनऑरगॅनिक केमिस्ट्री बाय क्लेडन तर ते पण आहे आमच्याकडे तसेच एनाल ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये जॉर्ज यांचे पण पुस्तके अवेलेबल आहेत

हा असं एक बुक आमच्याकडे अवेलेबल आहे तर ते बुकसुद्धा तुम्हाला इथे मिळून जाईल छावा कादंबरी सध्या आमच्याकडे अवेलेबल नाही आहे पण आम्ही तुम्हाला पु ल देशपांडे व पु काळे यांची पुस्तके प्रोव्हाईड करू शकतो कादंबरी अवेलेबल तुम्हाला दहा दिवसात अवेलेबल करून देतो आम्ही हो हो ते पण मिळून जाईल तुम्हाला अजून कविता कविताशी रिलेटेड काही पुस्तके यांची आवड आहे का हां मग क ठीक आहे ठीक आहे कवितांची पण पुस्तके मिळून जातील न दोन तीन दिवसात ते आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतो सध्या ते बाहेर गेलेलं आहेत पण दोन तीन दिवसात अवेलेबल होऊन जाईल

तुम्हाला अजून कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतील

एक प्रेरणादायक पुस्तक आमच्याकडे नुकतंच अवेलेबल झालेला आहे विश्वास नांगरे पाटील यांंचं मन मे है विश्वास ते तुम्हाला तुमच्या अभ्यासात प्रेरणा मिळवून देण्यासाठी खूप उपयोगी पडेल तर तुम्हाला ते वाचायला आवडेल का ठीक आहे मग ते हो हो भेटेल तर मॅडम आमच्याकडे सध्या नुकतंच पु ल देशपांडे यांचं भाई व्यक्ती की वल्ली आणि श्यामची आई हे पुस्तक नुकतंच आम्ही लाँच केलेलं आहे तर तुम्हाला ते आम्ही प्रोवाईड करू शकतो तुम्ही तुम्हाला ते वाचायला आवडेल का आणि जर तुम्ही आमच्या ग्रंथालयातून बारा पुस्तके खरेदी केली तर आम्ही तुम्हाला एका वर्षासाठी आमच्या ग्रंथालयाची मेंबरशिप प्रोव्हाइड करू शकतो तर तुम्हाला आवडेल का आमच्या ग्रंथालयाची मेंबरशिप स्वीकारायला ठीक आहे मग तुम्ही आमच्या ग्रंथालयाला एकदा भेट द्या आणि तुमची मेंबरशिप नक्की करा ठीक आहे मग मी तुम आमचा पत्ता तुम्हाला सेंड करते तुमचा हाच नंबर आहे ना व्हॉट्सअपसाठी ठीक आहे मी हो हो मग मी तुम्हाला पत्ता सेंड करते आमच्या ग्रंथालयाला एक दिवस नक्की भेट द्या थँक्यूॅ मॅम